हॅलो कृती रेस्टॉरंट मी अजय भोईर बोलत आहे मी तुम्हाला पनीर बटर मसाल्याचा ऑर्डर दिला होता तुमच्याकडील पनीर बटर मसाल्याच्या ऑर्डरबद्दल मला चौकशी करायची होती तर ऑर्डर डिलीवरी बॉय तो निघाला आहे का तिथनं कारण की आम्ही खूप वेळपासनं वेट करत आहे ऑर्डरबद्दल तो अजून आलेला नाही आहे म्हणून फोन केला होता त्याच्याबद्दल थोडं सांगता का तो किती वेळात पोहचेल आम्हाला अर्जंट होतं थोडंसं पाहुणे वगैरे आले आहे घरी त्यांना निघायचं ही होतं ॲक्चुअली त्याला ऑर्डर देऊन खूप वेळ झाला ना तो निघाला नाही निघाला ऑर्डर कॅन्सल झालं काही कन्फर्मेशन मिळालं नाही अजूनपर्यंत थोडं लवकरात लवकर सांगाल तर चांगलं होईल

कारण की त्याचा काही तुम्हाला फोन वगैरे आलाय त्याचा गाडी पम्चर वगैरे आहे काय आहे कारण की जवळ जवळ अर्धा तास वगैरे झालाय तो अच्छा ठीक आहे ना निघाला आहे

ठीक ठीक ओके सर थँक यू